हॅलो ओला कॅबमधनं बोलत आहे का तर मला स मुंबई येथे माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे तर पाच तारखेला म्हणजे उद्याच मला मीटिंगसाठी ठीक पाच वाजता मुंबईमध्ये पोहचायचं आहे तर तुम्ही म माझ्या गावापर्यंत किती लवकरात लवकर कॅब पाठवू शकता ते मला सांगाल का आणि मला ती मुंबईची जी मीटिंग आहे जी पाच वाजता आहे खूप महत्त्वाची मीटिंग आहे मला ती मिस नाही करायची आहे तर लवकरात लवकर तिथे पोचीन याची काळजी घ्याल का आणि मला जायचं आहे सायमन कॉलनी वायशेजपासून ते मुंबई इथ इथपर्यंत मला प्रवास करायचा आहे तर किती वेळात माझ्या दारासमोर किंवा माझ्या गावात कॅब येईल ते मला सांगा ओके ठीक आहे